मराठी म्हटलं तर महाराष्ट्रात आणि महारा महाराष्ट्रातील लोक याची अशी ओळख होते आणि जर महाराष्ट्रातील लोक जर दुसऱ्या ठिकाणी जर गेले आणि त्या लोकांमध्ये जर मराठी माणसांची जर भेट झाली तर त्यांची भावनाही जास्त प्रमाणात वाढते आणि त्यांना आपुलकी त्यांची अस्मिता जागृत होते आणि त्यांचा जो संवाद आहे त्यांना असं एक विश्वास आणि गोडपणा बनून बनतो त्या याच्यामध्ये असा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील लोकं जर गुज अलग अलग राज्यामध्ये फिरायला जातात तर तिथे काय तर दुसरे म्हार मराठी माणसाची भेट झाली तर तो त्यांच्या भावना अशा मिळून येतात आणि त्यांची बोलण्याची टोनिंग आहे ते एकदम बदलून जाते त्यांना असं असं वाटते की बा आपला जिवलग मित्र किवा काही असं भेटला आहे आपल्याला असं त्याला अनुभवतो